पशु संवर्धनात सामान्यपणे पाळले जाणारे प्राणी जसे की गाय बकरी कोंबडी हे शक्यतो एकाच ठिकाणी ठेवू नयेत असं माझं वैयक्तिक मत आहे कारण स्वच्छतेच्या दृष्टीने हे थोडंसं अवघड जातं थोड्या थोड्या अंतरावर जर का हे पाणी प्राणी पाळले तर ते जास्त सोपंही जातं आणि स्वच्छतेच्या दृष्टीने किंवा रोगराईच्या दृष्टीने हे जास्त चांगलंही होतं त्याच्यानंतर हा एक व्यवसाय म्हणून जर का मला कोणी विचारलं की हे कसं आहे तर मी नक्की या व्यवसायासाठी हो म्हणेन कारण गाय गाई किंवा म्हशी पाळणं त्याच्यातनं दूध दुभतं आपल्याला मिळतं त्याच्यातनं आपण व्यवसाय करू शकतो गाईना चांगला चारा घातला तर त्याच्यातनं चांगल्या प्रतीचं दूध येऊन मला ते मार्केटमध्ये विकता येईल त्याच्यानंतर कोंबड्यांमुळे मी कुकुटपालनाचा व्यवसायही चालू करू शकेन कुकुटपालनामुळे जितकी अंडी येतील तितकीही मला मार्केटमध्ये ती चांगल्या प्रतीची अंडी जी असतील ती मला विकता येतील अशा प्रकारे मला या दोन्ही प्राण्यांमधून किंवा बकरी म्हणा किंवा मेंढ्या म्हणा या सगळ्या प्राण्यां म मधून व्यवसायाचा एक मार्ग नक्कीच दिसतो जो मला नक्की करायला आवडेल